कोरोनामुळे खूप परिणाम झाला म्हणजे आमच्या इकडे समुद्रकिनारपट्टी हॉटेल्स रेस्टॉरंट अशा खूप गोष्टी आहे त्यांच्यावर पण इफेक्ट पडला इव्हन नॉर्मली माणसांच्या पण लाईफवर इफेक्ट पडला कोरोनामुळे सगळं बंद असल्याकारणाने जे काय लोकांनी दुकान दुकानामध्ये सामान भरलं होतं ते नुकसान गेलं कारण कुणी बाहेर पडत नव्हतं कुणी ती तिथपर्यंत जात नव्हतं त्यामुळे खूप खूप परिणाम झाला त्यानंतर पर्यटनस्थळावरदेखील कोण जात नसल्याकारणे काही लोकांनी तिकडे स्टॉल्स किंवा आपलं दुकानं असल्याकारणाने तिकडे पण प्रॉब्लेम झाला तिकडे लोक जास्त जात नसल्याकारणाने तिकडची तिकडचं पर्यटन हे बंद झालं लोकांना खूप सारं नुकसान झालं कोरोनामुळे लोकांची तब्येत त्याच्यानंतर त्यांच्यावर स्वस्तान स्वास्थ्य त्यांचं त्यांच्या शरीरावर पण देखील परिणाम क पडल्याकारणाने मानसिक स्वास्थ्यदेखील चांगलं नव्हतं कोरोनामुळे खूप अशा गोष्टी खूप अशा गोष्टी खूप अशा गोष्टींवर परिणाम झाला आणि त्यानंतर कुरु कोरोणामुळे कुठे जात नसल्याकारणे सतत घरात बसून असल्याकारणाने लोकांचं मानी मानसिक स्वास्थ्यही बिघडलं लोकांनी घरात राहून पण काही चांग चांग चांग चांग चांगल्या चांगल्या गोष्टींवर शिकल्या केल्या त्यामुळे लोकांनी चांगले चांगले इन ऑनलाईन वेबसाईट ओपन केल्या चांगल्या चांगल्या गोष्टी शिकल्या त्यानंतर ते दुसऱ्यांना देखील प्रेरित केलं त्यांनी